भारत सध्या उद्योजकांसाठी भरभराटीचे का अनुभत आहे का तर हो आमच्या इथे जो भा आमचा जो भारत देश आहे तर तिथे लोक जे बिझनेस चालू करतात जसं पाणीपुरीचा बिझनेस झालं पावभाजीचा बिझनेस झालं किंवा कोणी कुठला झेरॉक्सचा वगैरे बिझनेस टाकत असेल तर सरकार त्यांना अशी मदत करते की सरकार हे लोन वगैरे देण्यात मदत करते म्हणजे कुठं कोणाला जर तो गरीब समाजातला किंवा गरीब घरचा मुलगा असेल तर त्याला लोन हवं असेल तर सरकार काही सोयी काढतात जसं सर सरकार त्यांना हे देतं त्यांना